रेडीमेड कपड्यांपेक्षा हाताने आपण घरी जे कपडे शिवतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे रेडीमेड कपडे त्याची कधी कधी आपल्याला डिझाईन पसंत येत नाही कधी कधी त्याचं पॅटन आवडत नाही व ते आपल्याला परफेक्टही बसत नाही रेडीमेड कपडे हे घातल्यानंतर त्यांना शिलाई मारावी लागते नंतर ते आपल्याला परफेक्ट साईजचे कधी मिळत नाही त्यापेक्षा आपण घरी शिवलेले कपडे हे आपल्या साईजनुसार असतात आपण ते आपल्या फिटिंगनुसार शिवतो त्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तसे डिझाईन टाकू शकतो पाहिजे तो पॅटर्न बनवू शकतो आपल्या जसं हवं तसं ते आपल्या पद्धतीने आपण शिवू शकतो त्यामुळे ते जास्त चांगलं राहतं रेडीमेड कपड्यामध्ये आपल्याला जी डिझाईन आहे तीच घ्यावी लागते त्या डिझाईनमध्ये आपल्याला एखादा पॅटर्न आवडला तर त्याच्यावर जी डिझाईन आहे तीच आपल्याला चॉ घ्यावी लागते म्हणजे आपण त्याच्यात वेगळा बदल करू शकत नाही तसं आपण जे घरी हाताने बनवू कपडे हाताने आपण स्वतः शिवून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे पॅटर्न टाकू शकतो आता तर खूप सारे पॅटर्न निघाले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळे पॅटर्न आवडतात किंवा आपल्याला जे पाहिजे तेच आपण टाकू शकतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बसतात किंवा आपण आपल्या मापानुसार ते फिटिंग करू शकतो आणि आपल्या मापानुसारच शिवू शकतो त्यामुळे ते आपल्याला घातल्यानंतरही खूप कम्फर्टेबल वाटतं त्या म्हणून रेडीमेड कपड्यापेक्षा आपण हाताने शिवलेले कपडे कधीही चांगले असतात